हॅलो सिद्धार्थ ट्रॅव्हल्स नमस्कार साहेब बोला लोणावळ्याला तुम्हाला फिरायला जायचं सर कधी जायचं सर एक आठवड्याला जायचं एक आठवड्यानंतर किती लोकं आहेत दादा तुम्ही चारजण किती मोठे किती लहान लहान मुलं किती वर्षाचे आहे अच्छा ठीक आहे लोणावळ्याला एक पुढच्या आठवड्यामधे जायचं आहे चार लोकांना जायचं आहे दोन लहान मु लहा दोन लहान दोन मोठे ठीक आहे किती दिवस राहणार आहे सर तुम्ही तीन दिवस दोन रात्र का तीन तीन रात्र चार दिवस दोन रात्र अच्छा अच्छा तीन दिवस दोन रात्र रहायचं आहे तुम्हाला ठीक आहे हॉटेल तुम्हाला कसं थ्री स्टार चालेल फोर स्टार चालेल सर थ्री स्टार चालेल ठीक आहे रूम तुम्हाला इकॉनॉमिक पाहिजे ए सी डिलक्स पाहिजे सर ए सी डिलक्स सर मी तुम्हाला रेट जो आहे तो सांगतो पर डे पर पर्सन जो रेट आहे ना तुमचा एका दिवसाचा एका माणसाचा राहण्याचा खर्च आहे बरोबर तो तुमचा बाराशे रुपये बाराशे रुपयामध्ये आम्ही तुम्हाला राहणं पण देतो आणि जेवण पण देतो जेवणामध्ये तुम्हाला मॉर्निंग ब्रेकफास्ट मिळणार लंच मिळणार लंचमध्ये व्हेज नॉनव्हेज दोघं अनलिमिटेड आहे संध्याकाळचं टी कॉफी नाष्टा मिळतो तुम्हाला आणि रात्रीचं डिनर अनलिमिटेड बफे टाईप व्हेज नॉनव्हेज दोघं बरोबर हा आणि रूम्स जो आहे तुमचा ए सी डिलक्स असेल तर तुमचे एका दिवसाचे दोन लहान मुलं आणि दोन मोठ्यांचा खर्च जो आहे तो चार हजार आठशे रुपये येतो तर तुम्हाला तीन दिवस दोन रात्र जो खर्च आहे तो आठ हजार आठशे रुपये येईल तर तो परवडेल का तुम्हाला तरी तुम्हाला हॉटेलमध्ये स्विमिंग पूल मिळणार तुम्हाला गार्डन मिळणार लहान लहान मुलांसाठी किड्स प्ले एरीआ आहे मोठ्यांसाठी तर तिथं पूल क्लब आहे त्याच्यानंतर बार रेस्टॉरंट सगळ्याची व्यवस्था आहे तर तुम्हाला ड्रिंक्स पाहिजे असतील तर ड्रिंक्स पण तुम्हाला रुममध्ये मिळतील तुम्हाला तुम्हाला जर काही इथं आजूबाजूला जर का तुम्हाला इथले जे व्हिविंग पॉईंट जे आहेत बरोबर तिथं जर का तुम्हाला बघायला पाहिजे असेल तर आमच्याकडे कॅबची सुविधा आहे कॅब जसं तुमचं किलोमीटर हो होते तुम्हाला आम्ही गाईड पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेवढे तुमचे किलोमीटर असतील त्या किलोमीटरनुसार तुम्हाला पैसे द्यावे लागतील ठीक आहे अजून काही माहिती ओके तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मला पाच हजार रुपये तुम्हाला ॲडव्हान्स द्यावे लागतील बाकीचं पेमेंट तुम्ही हॉटेलमध्ये चेक आऊट करण्याच्या वेळेस देऊ शकता ठीक आहे ओके थँक यू